हॅलो सर नमस्कार सर यज्ञ साडेसाती केंद्रावर फोन लागला आहे का बरं बरं तर मला असं वाटतं की माझी साडेसाती काही संपत नाही कारण की जे पण काम मी चांगलं काम हातात घेतो ते काम होत नाही तर त्यामुळं मला काही उपाय सुचवा हो असं बोललेलं आहे मी कारण की कामच होत नाही तर मग देवाकडे प्रार्थना करतो आम्ही बरं बरं

बरं बरं बरोबर हा किती करायच्या प्रदक्षिणा असं काही बरं ठीक

बरं बरं बरं बरं

बरं बरं बरं बरं ठीक आहे सर अजून काय अडचण असेल तर मी तुमच्या ऑफिसला भेट देईल मला ॲड्रेस माहीत आहे